नमस्कार समुद्र हॉटेल का मी अनुराधा इंगळे बोलते आहे काही वेळापूर्वी मी तुमच्याकडे वीस पुरणपोळ्या आणि वेज पुलाव यांची ऑर्डर दिली होती अचानक पाहुणे घरी आल्यामुळे मला थोडंसं लवकर जेवण हवं होतं आणि हे मी नमूद केलं होतं तुम्ही अकरा वा मी अकरा वाजता ही ऑर्डर दिली होती आणि बारा वाजेपर्यंत ती येणं अपेक्षित होतं आता सव्वा बारा होत आहेत म्हणून मी पुन्हा एकदा फोन केला आहे तुम्हाला तर साधारण किती वेळ लागेल तुम्हाला बरं थोडं लवकरात लवकर तुम्ही आलात तर बरं होईल कारण की पाहुणे आलेले आहेत घरी आणि थोडीशी आम्हाला घाई आहे धन्यवाद